लहानपणी जे छान छान नाच आम्ही करायचो त्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्टेप्स होत्या पण आत्ता जे घडी आत्ता जेव्हा मी पाहते की आताचे जे नृत्य आहे आताचे नाच आहे त्यामध्ये अशा इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्टेप्स मला पाहायला भेटतात काही काही तर स्टेप्स खूपच जास्त कठीण आहेत आणि काही काही स्टेप्स अशा वाटतात की त्याला काही अर्थच नाही आहे जुन्याचे नाचाच्या ज्या स्टेप्स होत्या त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भाव पाहायला मिळायचे सुखद भाव दिसायचा काहींत कधी दुखःद भाव दिखाय दिसायचा चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशनसुद्धा असायचे आत्ता आत्ताच्या ज्या नवीन डान्स स्टेप्स आलेल्या आहेत त्यामध्ये मला इतक्या वेगवेगळ्या प्रकारची विविधीकरण सादरीकरण करताना दिसत नाही हो नक्कीच नृत्याच्या वेगवेगळ्या शैली नक्कीच प्राप्त झाल्या आहेत आधी काय फक्त कथ्थक होतं आणि जे इंग्रजांनी आणलेले नृत्य होते त्या काही होत्या शैली पण आत्ता आता जर पाहिलं तर नृत्याच्या खूप साऱ्या शैली मला दिसायला मिळतात